हॅलो सर देवगड हॉटेल हां सर आम्ही मागे पनीर मसाला पनीर बोलवले होते सर ती आपली डिश खूप छान होती ती आम्हाला खूप आवडली हो सर ती आम्हालापण आवडली आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना पण ती डिश खूप आवडली सर ती डिश आता अवेलेबल होईल का आम्हाला अर्ध्या तासामध्ये ती डिश हवी आहे हो सेम तशीच पाहिजे आहे सर मसाला पनीर होता आणि त्यासोबतच आम्ही कोल्हापुरी पनीरसुद्धा मागविलेलं होतं सर हो खूप छान होती ती डिश हो सर तीच डिश आम्हाला परत मागवायची आहे सेम तशीच हो फक्त क्वांटिटी जास्त पाहिजे आहे आधी आम्ही एकच प्लेट बोलवली होती तर ते आता दोन प्लेट बोलवायच्या आहेत सर अर्ध्या तासात मिळून जाईल ना तर ठीक आहे सर पाठवून द्या ती आपण डिश हो पत्ता तोच यवतमाळमधील वाघापूर ठीक आहे सर